हॅलो टॅक्सी ड्रायव्हर बोलत आहेत का सर मला महाराष्ट्रामधले टेम्पल्स बघायचे होते तुम्ही सांगा ना तुमचं मतलब फेमस कोणतं आहे महाराष्ट्रामध्ये जे आपण जाऊ शकतो

जर मला जे माझं करंट लोकेशन आहे लष्करी भाग आहे तर तिथून मी हो नागपूरमध्ये तर तिथून मला अगर शिर्डी जाय जायचं राहिलं तर तुम्ही काय चार्जेस वगैरे घेणार तरी म माझ्याकडे असतील दोन तीन लोकं आहेत कँडिडेट तर नाही पण तिथून पण मग यायला साधन पाहिजे ना तर मग जाण्या यायचं करायचं होता काही कमी नाही का नाही ना बस आम्ही टेम्पल विजिट करून आणखी एक दोन तास सामान मागू ते थोडा वेळ जसं पकडून घ्या आप आपण जाऊ टेम्पल बघून घेऊ आणखी दोन चार एक दोन घंटे घुमून फिरून मग वापस येऊन जाऊ त्याच दिवशी हां सर ठीक आहे ना तर मी असं म्हणत होते की आपण जायच्या अगोदर तुम्ही इथे येणार का माझ्या करंट लोकेशनवर की तुमच्या ठिकाणी यावं लागेल मला

जर मी म्हटलं कॅश दिला तर चालेल नाही का अडवांसमध्ये तुम्ही ज्या दिवशी येणार त्या दिवशी मी तुम्हाला बुकिंगचे पैसे देऊन देईन आधी ठीक आहे ना मग मी तुम्हाला टेक्स्ट करते आपला ॲड्रेस पण आणखी ज्या दिवशी जायचं आहे त्याचं ते तारीख पण आणखी टाइमिंग पण असू दे ठीक आहे ना या मग तुम्ही